हो मला रेखांंकन करायला आवडते मला स्केचेस काढायला खूप जास्त आवडते आणि सीनरी असते वगैरे ते तर ते काढायला आवडते जेणेकरून मला आपले नैस निसर्गाचं जे आहे ते निसर्गाला निसर्गाबद्दल जे मला निसर्ग खूप आवडतो म्हणून मला निसर्गाचे जे चित्र आ आहेत ते काढायलासुद्धा खूप आवडते आणि त्यानंतर मला जे जसे असे नॉर्मल स्केचेस वगैरे राहतात असं कशाचं पण स्केच राहते कोणाचं हाताचं स्केच राहते कोणाचं कशाचं प तर ते सुद्धा काढायला आवडतं स्केचसुद्धा मी सुंदर काढते अजून त्याच्यानंतर स्के स्केचेस काढल्याने मला खूप जास्त आनंद मिळतो स्केच आणि ड्रॉईंग म्हणजे कोणतीही गोष्ट मला ड्रॉईंगसारखी रेखांकन काहीपण केली मी तर मला आनंद मिळतो त्याच्यातून माझं मन शांत होते जर मी रागावलीसुद्धा असेल तर त्याचे मी टेन्स्टसुद्धा जास्त असेल तर मी रेखांकन काहीपण केली तर त्याच्यातून माझं मनसुद्धा शांत होते आणि मी फिजिकलीसुद्धा फिट राहते त्यानी शांत होते रेखांकन करणं ही खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यातून आपल्याला खूप म्हणजे आपली एक आवड पण निर्माण होते आणि मेंटलीसुद्धा आपण चांगले राहतो शांत राहतो आणि इंटेलिजंट राहतो आपलं हाताचं हाताचं हाताला विचन विनक्षित हाताला फिनिशिंग येते छान आपण आपल्या हातावर आपला पूर्ण काय म्हणते आपल्या हाताला आपल्या हातावर आपला पूर्ण नियंत्रण राहते ते तेसुद्धा आपण त्यातून शिकतो